भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळे आहेत आणि त्याच्यामध्ये लोणावळा आणि खंडाळा या या ठिकाणी त्याच्यानंतर महाबळेश्वर पाचगणी त्याच्यानंतर कोकण किनारपट्टी अशा वेगवेगळ्या ठिकाणी भेट दिली आहे आणि लोणावळा खंडाळा हे दोन्ही ठिकाणी मुंबई आणि पुणे च्या पुणे श्हराच्या जवळपास आहेत अनेक जण विकेंडला मोटारसायकल राईडसाठी येथे जातात त डोंगर दऱ्या आणि धबधबे पावसाळ्यात अधिक सुंदर दिसतात त्याच्यानंतर महाबळेश्वर हे सुद्धा एक थंड हवेचं ठिकाण आहे येथे नागमोडी रस्ते आणि हिरवीगार वनराई मोटरसायकल चालवण्याचा अनुभव अधिक आनंददायी बनवतात त्यानंतर कोकण किनारपट्टी कोकण किनारपट्टी इथे श शांत समुद्रकिनारे नारळी पोफळीच्या बागा आणि ऐतिहासिक किल्ले मोटरसायकल राईड ला एक वेगळी मजा देतात